लेखनाचा काय विशेष अभ्यासक्रम मी काही केलेलं नाही पण एम ए मराठी झालेलं असल्यामुळे मराठी साहित्य वाचन हे बऱ्यापैकी झालं आणि मग त्यातूनच काही स्फूर्ती मिळाली लेखनाचा विचार करत असताना ते बांधणीसूद असणं हे स्वाभविक आहे माझं जे मूळ लिखाणाची जी पद्धत आहे जे मी बोलतो त्या पद्धतीने लिहिणं म्हणजे लाईव्ह मेथड असं ते म्हणतात की जे ज्या पद्धतीने मी संवाद करतो एखाद्याशी त्याच पद्धतीने माझं लेखन देखील असं आणि मग त्या लेखन करत असताना स्वाभाविकपणे पुण्याचा असल्यामुळे व्याकरण या विषयाकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं जातं कारण आम्ही ज्यावेळी शाळेपसून महाविद्यालयापर्यंत जोपर्यंत शिकत राहिलो तोपर्यंत मराठीतल्या व्याकरणाकडे विशेष लक्ष दिलं गेलं म्हणजे अगदी शब्दोच्चारांना देखील ते विशेष महत्त्व दिलं गेलं त्यामुळे जे लिखाण येतं ते स्वाभाविक व्याकरणदृष्ट्या त्या सगळ्या गोष्टीचा मेळ आपोआप बसवला जातो म्हणजे त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही तुमची जी बोलीभाषा आता मी प्रमाण बोलीभाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न असो आमचा मी पुण्यामध्ये राहत असल्यामुळे प्रमाण बोलीभाषा आमच्याकडे बोलली जाते त्यामुळे मी जसं बोलतो तसंच माझं लिखाण असतं आणि मग ते लिखाण असताना त्याच्यामध्ये येणारे जे शब्द आहेत ते जास्तीत जास्त स्वच्छ आणि शुद्ध कसे येतील याचा प्रयत्न असतो म्हणजे मी रोजचं बोलताना तसंच बोलत असल्यामुळे ते येताना देखील त्याच पद्धतीने येत राहतं आणि या सगळ्या गोष्टींसाठी प्रमाण भाषेमध्ये जे काही लिहिलेलं गेलेलं आहे त्या गोष्टीचा अध्ययन करणं खूप गरजेचं असं आणि त्या दृष्टीने बऱ्यापैकी वेगवेगळ्या साहित्यिकांचं साहित्य मी वाचत असो म्हणजे ग्रामीण साहित्य मी काही वाचतच नाही असं नाही पण तरीही प्रमाण भाषेशी मला जर कायम सांगड घालायची आहे तर त्या दृष्टीने त्याच पद्धतीने लिखाणाचा माझा प्रयत्न असतो